चित्रकलेचा सर्वाधिक आव्हानात्मक पैलू जर पाहिला तर त्यामध्ये चित्र काढणे आणि त्यामध्ये रंग भरणे हा सर्वात महत्वाचा पैलू आहे कारण कोणते चित्र कसे काढायचे हे तर चित्र तर आपल्याला रेखाटता येईल पण त्यामध्ये कलर कसे भरायचे त्यांची दिशा कशी करता येईल त्यांचं काय कसं करता येईल हे आव्हानात्मक गोष्टी आहेत आणि त्यातून मार्ग असा निघतो की ते एक व्यवस्थित एका दिशेने करून त्याच्यावर व्यवस्थित रंग रेखाटून किंवा पेन्सिलने बरोबर हे करून त्याच्यावर त्याच्यावर हे आपल्याला कलर भरता येईल अशा प्रकारे त्यातून मार्ग निघतो आणि अशा काही बाबी असतात की त्यात तुम्ही सराव केला सराव करता करता करता करता त्यामध्ये ते सर्व आप चित्रकला ही आपल्याला करता येते आणि जे काही आव्हानं येतात किंवा न पाहता समोरच्या माणसाचे चित्र काढणे किंवा कुणाचे चित्र काढणे हे खूप आव्हानात्मक गोष्टी आहेत त्यातून मग असं सरावातून काम करता करता करता त्यात हे मार्ग काढला जातो सरावदेखील झ् होतो